जे मराठी लोक राहतात ते त्यांची भाषा हे अस्मिता आणि आपुलकीची वाटण्यासाठी असे करतात जसे म्हणजे त्यांची त्यांनी हमेशा नेहमी मराठीच बोलतात मराठीमध्ये पण खूप प्रकार आहेत ज्यांनी कोणी असे म्हणजे गावरानी मराठी गावठी मराठी साधी मराठी असे बरेच प्रकार आहेत तर त्यामध्ये ते त्यांनी लोक असे च लावतात असं बोलतानी म्हणजे आलास काय गेलास काय किंवा आला का तू चालला का तुझा माझा असे बरेच शब्द असे एकदम क्लिअरमध्ये बोलतात असे स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण ते मराठी राहते ते मराठी लोकांना खूप त्यांच्या भाषेबद्दल खूप काही असं वाटते कारण की मरा मराठी जशी सुरुवात मराठीमुळेच झालेली आहे इंग्लिश तर आपण आता दुसऱ्यांची भाषा हे जे की आता इकडे आली तर सुरुवात इकडे आपण यूज करतोच बा तर मराठी आधीपासूनची होती मराठी भाषेबद्दल आपण खूप काही आहे जसं की आता मराठी भाषा हे लहानपणीपासून आपण पहिले मराठीच बोलतो मराठीच आपण मराठीच लवकर शिकतो मराठी झाल्यानंतर मग आपण इंग्लिश स्वतःहून शिकतो म्हणजेच शिकवल्या जाते म्हणून शिकतो नाहीतर आपण पहिले मराठीच मराठीच आपल्याला येते मराठी भाषाच तशी आहे सर्वांत सोपी आणि सर्वाला समजेल अशी मराठी भाषा आहे